भारतातील आरोग्यसेवा सध्याच्या स्थितीला समाधानकारक नाही आहे माझ्या मते दोन हजार सालापर्यंत किंवा दोन हजार पाच आठपर्यंत आपली लोकसंख्या देखील तशी नियंत्रणात होती त्यामुळे ज्या सुविधा आहेत आरोग्यसेवेच्या त्या जरी मर्यादित असल्या तरी बऱ्यापैकी पुरेशा अशा होत्या त्यानंतर जो जो आपला लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे त्यामुळे सरकारी यंत्रणांना आणि आरोग्यसेवा पुरविणाऱ्या खाजगी आणि सरकारी दोन्ही ज्या संस्था आहेत त्यांची तारांबळ उडते आणि खेडापाड्यात तुम्ही जाऊन बघाल तर हजारो लोकांसाठी एक डॉक्टर अशी परिस्थिती आहे त्यामुळे बऱ्याचदा रुग्ण दगावतात बऱ्याचदा रुग्ण डॉक्टरांकडे येत नाहीत दवाखान्यात येत नाहीत कारण तर खूपच प्रचंड लांब त्यांचं अंतर असतं जे खेड्यापाड्यात राहतात पाड्यावर राहतात डोंगरात राहतात जंगलात राहतात त्यांच्यासाठी ह्या सुविधा मिळवणं म्हणजे खूप जिकीरीचं होऊन जातं त्यामुळे ते डॉक्टरांकडे जातच नाहीत मग त्यामुळे ते एखादं वैद्य शोधणं एखादा जादूटोणा करणारी जे असतात त्यांच्यामार्फत आपला उपचार करायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे बरेच रोगी दगावतात तर आव्हानं जी स भारतातल्या आरोग्यसेवांकडे आहेत ती आव्हानं आहेत ती म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणं त्यासाठी आता दुर्गम भागामध्ये दवाखाने उभे करणं किंवा फिरते दवाखाने उभारणं डॉक्टरांची संख्या जी कमी आहे प्रचंड कमी डॉक्टरांची संख्या आहे जगभरात जर आपण रिपोर्ट्स पाहिले तर भारतामध्ये प्रति माणशी प्रति हजार माणशी किंवा प्रति दहा हजार माणशी जितके डॉक्टर असायला हवेत त्याच्यापेक्षा खूपच कमी डॉक्टर आहेत त्यामुळे असं सांगता येईल की आरोग्यसेवेचा बऱ्याच ठिकाणी बऱ्याचदा बोजवारा उडालेला आहे आता हे आता ह्याला उपाय काय उपाय आपल्याला असं करता येईल की जे छोटे मोठे आजार आहेत म्हणजे ताप खोकला सर्दी जे पहिल्या तीन चार दिवसामध्ये ओळखून त्यानुसार जी जी औषधं आहेत नेहमीची जी औषधं आहेत ती देता येतील असे वॉलिंटीयर्स आपल्याला तयार करावे लागतील जे कदाचित विज्ञान शाखेशी संबंधित असतील डॉक्टर्स नसतील कारण डॉक्टरांची संख्या कमी आहे इतके डॉक्टर्स लवकर उपलब्ध करून देणं खूपच जिकीरीचं काम आहे पण त्या दरम्यान जोपर्यंत आपण तिकडे पोहोचत नाही त्या दरम्यान रुग्ण वाचावेत लोक वाचावेत मरणापासून तर अशी आपण एक फौज तयार करू शकतो वॉलिंटिअर्सची जे हे काम करू शकतील आणि त्यांना समजा काही वाटलं की हा रुग्ण ह्याचा आजार जो आहे कारण हळूहळू त्यांना अनुभव मिळत जाईल त्यांची पहिली तीन महिन्याची ट्रेनिंग एखाद्या डॉक्टरसोबत असावी डॉक्टरांनी त्यांना सर्व ते काय बघत आहेत आणि कशा गोळ्या देत आहेत ते सर्व शिकवावं मग त्यांचा एक कोर्स असला पाहिजे एखाद्या वर्षाचा आणि त्यानुसार मग करता येईल शिवाय औषधं जी आहेत औषधं खूपच प्रचंड महाग औषधं आहेत तर त्या औषधांचे किमती कशा कमी करता येतील जेनेरिक औषधांचा एक पर्याय उपलब्ध आहे मात्र जनजागृती कमी असल्यामुळे लोकांचा आणि डॉक्टर देखील त्यावरती जास्त लक्ष देत नाही आहेत ते देखील काहीतरी आपण केलं पाहिजे